आरोग्य विमा निवडण्यासाठी आपल्याला त्याची खूप गरज आहे आरोग्य विमा जर आपण काढलं तर आपलं बिल ते कमी होऊ शकतं आपल्याला एक सेपरेट रूम भेटते आपल्याला त्या त्यामुळं आपलं सगळं जे आहे ते कवरेज होऊ शकतं आणि सर्वसमावेशक संरक्षण आणि परवडणारे सर्व जे हप्ते आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारात चांगल्या प्रमाणात ते आपल्याला तर परवडू शकतं आणि ते आरोग्य विमा हे काढ काढण्यासाठी आपल्याला आवश्यक ते डॉक्युमेंट देऊन त्याची पडताळणी करायची आणि ते डॉक्युमेंट देऊन ते आपण काढायचं त्यामुळे आपल्याला सर्व सोईसुविधा कमी प्रमाणात ते आपल्याला मिळून जाऊ शकतं